हॅलो गौरी मी मानसी बोलते आहे दोन मिनटं आहेत का तुझ्याकडे हां माझ्या शेजारी एक आजी राहतात आणि त्यांचा आधार कार्ड हरवलं आहे तर त्यांना दुसरा आधार कार्ड काढायचं आहे परवा तू म्हणालीस ना तू काढायला जाणार होतीस त्यामुळे माझ्या आत्ता तुझं नाव लक्षात आलं एकदम तर तू कुठे काढलंस ते ओके नाही गं पण ते फार लांब पडेल त्यांना त्यांना एवढा प्रवास झेपणार नाही रिक्षाचासुद्धा

मग तुझ्या घराच्या खाली पण आहे का ते नवीन झालं आहे आत्ता बूथ हां ठीक आहे मग ते तर जवळच आहे ना तिथपर्यंत त्या येऊ शकतात हा तू घरी कधी असशील हां चालेल ओके त्यांना मी सांगेन मग त्यावेळी हां हां चालेल मीच घेऊन येईन त्यांना बेटर आहे शुक्रवारी भेटू आपण मग मी फोन करते आधी तुला मग भेटू मी आजींना घेऊन येते तिथे हो हो चालेल चालेल ओके थँक्यू